शिवसागर हॉटेल हां मी ऑर्डर केली होती अजून आली नाही आहे सातशे तेवीस रूम नंबर दोन सेक्टर सात हो हो हा एक पनीर बुर्जी एक वेज कोल्हापुरी दहा चपाती दोन जिरा राईस एक डाळ हो काही वेळापूर्वी केली होती मी अजून आली नाही आहे किती वेळ लागेल

नाही मग डिलेवरी बॉय निघाला आहे ॲड्रेस लिहिला आहे बरोबर ना हां कारण खूप वेळ झाला आहे हो सातशे तेवीस रूम नंबर दोन चालेल किती वेळात येईल हां बघा जरा लवकर हो हो हो ते पाहुणे आले आहेत मग ते जेवून त्यांना जायचं आहे लवकर ना वेळेवर जेवायचं आहे त्यांना

चालेल चालेल बघा जरा लवकरात लवकर पाठवा ओके थँक्यू